आरोग्यसेवांचा लाभ आम्ही घेतलेला आहे ते पाच पाच लाखाच्या आतमध्ये जर आपल्याला काही वेळ दुर्घटना झाली आपली तर आपल्याला उपचार करण्यासाठी पाच लाखाच्या आतमध्ये जितकी पण आपली पेमेंट होईल ते हॉस्पिटलमध्ये आपण करू शकतो फुकट होईल आपला उपचार फुकट होईल अशी ही एक योजना निघालेली आहे आणि ती योजना आम्ही उपलब्ध करून घेतलेली आहे आणि तीच ती उपलब्ध चालू आहे की उपलब्ध असून तीची योजना चांगली असून मी ती योजना ना